हो माझी अनेक साहित्यिक आवडती पात्रे आहेत मी एकेक करून त्यांबद्दल सांगतो तर एक माझं साहित्यिक साहित्यामधलं आवडतं पात्र म्हणजे हॅरी बॉश ते एका कादंबरी मालिकेतलं पात्र आहे तो एक मोठा विचित्र माणूस असतो त्यानी तो तो एक पोलिस अधिकारी असतो आणि आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन काहीसा कायद्याचा गैरवापर करून गरजू व्यक्तींना मदत करत असतो आणि त्यातून त्याला कुठलाही आर्थिक भावनिक किंवा कुठल्याही प्रकारचा फायदा भेटत नसतो तरी तो हे करत असतो आणि त्याच्या आयुष्यातील मजेदार गोष्ट म्हणजे तो हे करत असताना त्याने हे जे केलं तो कधी कधी इतरांनाही गमतीने किंवा एक खोटी गोष्ट म्हणून सांगून देत असतो दुसरं माझ्या साहित्या माझ्या आवडतीचं पात्र म्हणजे फ्रान्स काफ्का यांच्या कादंबरीतील ग्रेग्रॉर साम्सा हे पात्र हे पात्र अचानक एका कीटकात रूपांतर होऊन गेलेलं असतं आणि तो कीटक झाल्यानंतरही आपापल्या पद्धतीने जगत असतो तर कुठल्याही परिस्थितीशी वेळ आल्यावर जुळून घ्यावं ही गोष्ट आपण त्याच्याकडून शिकू शकतो अजून एक पात्र जे मला आवडलं ते मिकेल ब्लोमक्विस्ट या पत्रकाराचं ते एका स्वीडिश भाषेतील कादंबरीतील पात्र आहे हा पत्रकारही आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन ज्याला आपली गरज आहे असे वाटेल त्याला मदत करत असतं अजून काही पात्रं सांगायची झाली तर वन क्यू एट फोर या कादंबरीतील टेंगो हे पात्र आणि आओमामे ही एक हे एका मुलीचं पात्र आणि त्यातीलच एक फुकाएरी नावाचं एका मुलीचं पात्र हे मला पात्रं आवडली त्यांचा स्वभाव त्यांची जगण्याची पद्धत विचार करण्याची पद्धत मला विशेष वाटली आणि त्यांच्या नैतिकतेच्या कल्पना यासुद्धा मला मोठ्या प्रमाणावर प्रभावित करून गेल्या त्यांनी त्यांनी आयुष्यभरात ज्या ज्या गोष्टी केल्या त्या वन क्यू एट फोर या कादंबरीत आहेत आणि त्या वाचायला खूपच इंटेरस्टींग वाटल्या मला